अशा काही पाच जगामध्ये कंट्रीज आहे नंबर वनवरती इंडिया नंबर टू पाकिस्ताण नंबर थ्री अमेरिका नंबर फोर इटली नंबर फाय लंडन